एखाद्या चांगल्या डान्सरपासून एका उत्तम डान्सरला नवीन स्टेप शिकायला मिळतात आणि तो स्वतःच्याही स्टेप्स बनवू शकतो त्या नवीन स्टेप्स शिकल्यामुळे तो दुसऱ्यांनाही शिकवू शकतो व क्लास घेऊ शकतो आणि जर त्याने क्लास घेतला तर त्या क्लासचे त्याला पैसेही मिळू शकतात आणि त्याची कला सर्वांना दिसू शकते आणि तो उत्तम डान्सरपेक्षा चांगला डान्सर होऊ शकतो